फोन आणि फोन टी व्ही त्यानंतर लॅपटॉप यासारखे याच्यासारख्या स्क्रीन टाईममुळे मुलं हल्ली फक्त व्हिडिओ गेम्सच खेळतात असं मला वाटतं किंवा व्हॉट्सअप इन्स्टाग्राम सोशल मीडियावरतीच जास्ती वापर करतात आणि मैदानी खेळ खेळायला बघत नाहीत आणि हल्ली अगदी लहान लहान मुलांना सुद्धा फोनमध्ये सगळं वापरता येतं आणि ती सारखी फोनशिवाय जेवायला सुद्धा बघत नाहीत मुलं हल्ली तर मला असं वाटतं की त्यांनी सवय लागलेली आहे ना ती पालकांमुळे सुद्धा असू शकते किंवा आताची टेक्नॉलॉजीच अशी आहे की ती सगळ्यांच्या हातामध्ये फोन असतो त्यामुळे ती सवय सगळ्यांना लागली आहे आणि फक्त मैदानी खेळ कमी खेळतात मुलं हल्ली खूप मला वाटतं की मैदानी खेळ खेळायला हवे मुलांनी कारण ते आपल्या फिजिक्ससाठी सर शरीरासाठी चांगलं असतं आणि त्याच्यामुळे आपलं च शरीराचं संतुलन राहतं असं मला वाटतं तर आणि नुसत्या फोनच्या वापरामुळे आपलं शरीराला हानिकारक ठरू शकतं ते फोनच्या ज्या अतिवापर त्यामुळे शरीराला थोडा व्यायाम मिळणं पण गरजेचं आहे आणि ते मैदानी खेळ खेळल्यामुळे व्यायाम मिळेल असं मला वाटतं असं